असामान्य किंवा दुर्मिळ आहे का नाही मला माहिती नाही पण मला जो अतिशय म्हणजे आठवतो आहे तो पक्षी मी जेव्हा पहिल्यांदा बघितला होता पक्षी निरीक्षण म्हणजे बागेतच आलेल्या पक्ष्यांचं फक्त निरीक्षण तर बऱ्याचशा पक्ष्यांचे फोटो पूर्वी बघितलेले असल्यामुळे किंवा कधी त्याचं चित्रफीत बघितलेली असल्यामुळे सगळेच पक्षी कसे दिसतात अगदी नावं माहिती नसतील तरी हल्ली काय गुगलवर सापडतातच तर तसे ऐकून माहिती होते आणि खूप छान छान आणि खूप रंगीबेरंगी पक्षी यायचे लहान मोठ्या आकारांचे यायचे अजूनही येतात मला आठवत आहे की मी पहिल्यांदा एकदा आमच्या एका ह्याच्या पपईच्या झाडावर एक पक्षी बसलेला मला गच्चीतून दिसला पपईचं झाड गच्ची इतक्याच उंचीचं होतं त्यामुळे तो मला समोरच माझ्या दिसला आणि पांढरा पक्षी त्याच्यावर काळे ठिपके आणि त्याचं चोच आणि चोच नव्हती लाल डोळे लाल होते आणि मी त्या पक्ष्याला बघून प्रचंड घाबरले तो पक्षी भीतीदायकच वाटला मला म्हणजे पक्षी सुंदर असतात आणि हा ह्या पक्षातही स्वतःचं सौंदर्य होतं नाही असं नाही पण मला तो कोण आहे पक्षी माहिती नव्हता मोठा होता आणि तो माझ्या अशा इतक्या समोर होता मी जिथे उभी होते तिथे आणि त्याचा मला वाटतं तो लाल डोळा आणि ते त्याच्या अंगावरचे ते ठिपके आता ते माझंच डोकं असणार की मला असं ते रोग झाल्यासारखं दिसत होते ते ठिपके खरंतर ते सुंदर होते नंतर जेव्हा मी नीट बघितलं तेव्हा पण मी खूप घाबरले त्या पक्ष्याला बघून आणि म्हणून आणि मी तो कधी बघितलेला नसल्यामुळे तेव्हा मला तो असमान्य वाटला तो दुर्मिळ नक्कीच नव्हता कारण जेव्हा मला समजलं की ती कोकीळ होती तर तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं कारण मला नेहमी वाटायचं की कोकीळ ही काळी असते तर अशी ती असते असे ठिपके ठिपके असलेली आणि अशी दिसते हे मला माहितीच नव्हतं त्यामुळे मी म्हटलं तसं की माझ्यासाठी तो असामान्य होता आणि म्हणजे तसा पक्षी मी परत कधी बघितलेला नाही आहे ती कोकीळही मला तेव्हा एकदाच दिसली होती